ठीक आहे ना मॅडम तसं करणार ओके मॅडम ओके येणार मी दोन तासानंतर तुम्हाला कॉल करते मग येतो मी तुमच्या घरावर